हो मला पेंटिंग खूप आवडते लहानपणापासूनच मला रंगांची आणि चित्रकलेची आवड आहे मी साधारणपणे निसर्गाचं चित्र काढते जसे की पर्वत झाड फुलं आणि सूर्यास्त कधीकधी मी माणसांचे चित्रदेखील काढते मला वॉटर कलर पेन्सिल कलर या दोन्ही माध्यमात काम करायला आवडते पेंटिंग करताना मला खूप शांत वाटतं आणि माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी हा खूप सुंदर मार्ग आहे ठीक आहे नाही ना पेंटिंग हा माझा आवडीचा विषय आहे शाळेतदेखील मी चित्रकलेमध्ये तेन भाग घेत होते मला लँडस्केप आर्ट आणि प पोर्ट्रेट पेंटिंग करायला आवडतं मी पेन्सिल कलर आणि ऑइल पेंटिंग दोन्ही प्रकार वापरून पाहाते मला असं वाटतं की पेंटिंग हा एक एक प्रकारचा ध्यान आहे कारण त्यातून एक मन खूप शांत होतं मला तशा मी माझ्या भावना आणि कल्पना रंगांच्या माध्यमातून व्यक्त करते कधी कधी मी वास्तववादी चित्र काढते तर कधी पूर्णपणे कल्पनारम्य पेंटिंग बनवते पेंटिंगमुळे मला सर्जनशीलता खूप छान अनुभवायला मिळते त्यामुळे माझा ताणही कमी होतो आणि मला विशेषतः निसर्गाचे चित्र काढायला जास्त आवडतात हिरवेगार झाडं फुलं डोंगर आणि आकाशातील रंगांचे बदल कॅनकवासवर उतरवताना मला खूप खूप आनंद होतो